मी लहानपणीपासून म्हणजे पाचवीपर्यंत मराठी शिकली आहे माझ्या घरी सगळेच म्हणजे मराठीच बोलत होते इंग्लिशचं मला असं वाटत ना की इंग्लिश पण आहे म्हणून नंतर माहीत पडलं की आता इंग्लिश पण आहे नंतर इंग् मी पाचवीपासून आम्हाला शाळेमध्ये इंग्लिश शिकवायला लागले आता तर म्हणजे आता जास्त कमीत कमीत कमी आता खूपच कमी म्हणजे आपण आम्ही मराठी बोलतो कारण आता इंग्लिशचं प्रकार खूप जास्त चालू आहे म्हणजे इंग्लिशला खूपच महत्त्व देत आहे लोकं पण आपली मातृभाषा ही मराठी आहे तर मराठीनं खूप म्हणजे खमी कमी महत्त्व देते पण इंग्लिशला खूप महत्त्व देत आहे कारण ते इंग्रजानी आपल्याकडे इंग्लिश आणली आहे तर आता आपल्याला पण इंग्लिश शिकावेच लागेल मला मी इंग्लिशमध्ये खूप कमजोर आहे पण एकदम स्ट्राँग पण आहे थोडीफार स्ट्राँग आहे जास्त पण कमजोर नाही आहे आपण मराठी भाषा ही थोडी भुलतच चाललो आहे आणि इंग्लिश थोडे आपल्या तोंडात जास्तच येते म्हणजे एकदम चांगलं बोलायचं की आपण इंग्लिशमध्ये पण कोणासोबत चांगलं एकदम स्पष्ट चांगलं आणि बोललं पाहिजे की एकदम स्टँडर्ड पणाने बोललो पाहिजे असं आपण बोलताना एकदम छान वाटलं पाहिजे लोकांना की आपण इंग्लिश बोलू राहिलो म्हणून